हॅलो हे माझ्या शेवटच्या राईडबद्दल आहे हो माझं व्हॉलेट कॅपमध्येच राहिलं आहे माझा आय डी आहे चार पाच सहा आठ

थँक्यू सो मच समजल्याबद्दल पण प्लीस काही तुम्ही करू शकता का तुम्ही का मला डायरेक त्याच्याशी क ड्रायवरसोबत कनेक्ट करू शकता का ओके ओके ठीक आहे प्लीज काही दुसरा उपाय असेल तर सांगा ओके माझं वॉलेट काळ्या कलेचं होतं आणि त्यावर छोटे फुलं लाल कलरचे हो हो लेदरचं होतं आणि त्याच्यावर मोठे हो मोठी गोल होते फ्लावरसोबत हो ठीक आहे ओके मी थांबते थोडा वेळ तुम्ही मला लगेच काहीतरी सं सांगा हो हो नशीब थँक्यू सो मच मी तुम्हाला लोकेशन शेयर करते तिथे प्लीस त्यांना सांगा यायला हो किती वेळ लागेल त्यांना यायला अर्धा एक तास ओके अर्ध्या एका तासात येते मी तिकडे हो हो त्यांना सांगा आणि हो तुमची खूपच मदत झाली थँक्यू सो मच हो